निरोगी स्पर्धेला प्रोत्साहन देण्यासाठी म्हणजे कोच जे असते ना कोच आपले कोचची खूपच म्हणजे अहम अशी भूमिका असते कारण की आता मी जसा क्रिकेट खेळतो माझी टीम आहे तर माझे जे कोच आहे उज्वल गावंडे तर ते आम्हाला हमेशा मोटिवेशन देतात प्रोत्साहन देतात आणि त्यांचं मोटिवेशन असं असते अरे तुला तर काही येत नाही तू तर असा शेंबडा होता तू काय रन मारशीन तर तसं म्हणजे त्यांनी मला एक वेळा मॅचच्या मधामध्ये म्हणलं होतं मी थोडा स्लो खेळत होतो आणि आम्हाला जास्त स्पीडनी खेळायची गरज होती तर ते हाफटाईममध्ये माझ्याजवळ आले आणि मला बोलले तू तर काहीच नाही रे तू तर शेंबडा आहे तुला तर बॅटसुद्धा नाही पकडता येत तू काय चौके छक्के मारशील तर त्यांनी माझ्यामध्ये अशी आग अशी पैदा करून टाकली तर मग मी डायरेक्ट सेंचुरीच मारून आलो तुम्ही समजू शकता की बा स्पर्धेमध्ये कोचची जी भूमिका आहे ती खूप अहम आहे कोच आपल्याला मोटिवेशन देतो कधी कधी तो एकदम आपल्याला असं दुखणारं असं बोलतो आणि ते जे दु ख असते त्या दु खाला घेऊन आपण डायरेक्ट म्हणजे सेंचुरी मारून येऊ शकतो हा माझा एक्सपीरियंस आहे तर म्हणजे हेच करायलाच पाहिजे जसं की आता आपण शाहरुख खानची एक मूवी आहे चक दे इंडिया त्यामध्ये तो गर्ल्स हॉकी टीमचा कोच असतो तर त्याला खूप स्ट्रगल करा लागते पण मग जेव्हा ते फायनल मॅच खेळतात ऑस्ट्रेलियासोबत तेव्हा तो त्यांची जी स्ट्रॅटेजी बनवते ते म्हणते आपल्याला अखेरच्या सात मिनिटांमध्ये सगळं काही करायचेय कारण की बाकीचे प्लेयर्स तेव्हा थकलेले राहणार तर तो म्हणते आता आखरीचे सात मिनिट आहेत तुम्हाला या सात मिनिटांमध्ये इंडियाला जिंकून देण्याचं आहे तर तो त्यांना इतकं काही काही बोलतो की तुम्ही तर मुली आहा तुम्ही तर काही करूच नाही शकत तर तो असा बोलतो तर मुलींचा जो स्वाभिमान आहे तो थोडा ठेचाळतो म्हणजे त्यांच्या स्वाभिमानाला ठेच लागते तर ते ऑस्ट्रेलियाला फक्त चार मिनिटाच्या अंदर अंदर चार गोल मारून टाकतात आणि इंडियाला वुमेन्स हॉकी इंडियन टीम जी आहे त्याला पहिल्या वेळेस वर्ल्डकप जिंकवतात हॉकीचं चक दे इंडिया